आरोग्य क्षेत्रामध्ये पाहिलं तर गव्हर्मेंट हॉस्पिटल हे जास्त प्रमाणात ओपन करण्यात यावेत त्याचप्रमाणे रुग्णांना परवडतील अशाच दरामध्ये सर्व तपासण्या चाचण्या आणि डॉ डॉक्टरांची ओ पी डी ही देखील मिळायला हवी त्यानंतर जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी योग्य हॉस्टेलची सुविधा मेस यासारख्या सोयी अजून वाढवायला हव्यात त्याचप्रमाणे पेशंटची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी पडतो त्यासाठी योग्य वेळी स्टाफची भरती त्यानंतर त्यांच्या पगारवाढ हे सगळं व्हायला हवं त्याचप्रमाणे काही काही गावांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे तर अशा ठिकाणी तिथे भेट घेऊन हॉस्पिटल उघडण्यात यावे जेणेकरून की तिथल्या लोकांना गैरसोय होऊ नये